हां हॅलो हां जुई ऐक ना आता आपली बारावीची एक्झाम झाली आहे तर तुझं ॲडमिशन वगैरे होत आहे की नाही दुसरीकडे कॉलेजेसमध्ये हो हो हो बरं अगं मी ॲ गेलेले एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला तर ॲक्च्युली मला आहेत एटी टू पसेंट ट्वेल्थमध्ये तर मी ॲडमिशन घ्यायला गेले तिथे फॉम वगैरे सर्व भरलं पण एक ओपनवाला की ओ बी सी त्याचं ॲक्च्युली मला कास्ट इतके माहिती नाही तर तो मला येऊन म्हणाला की मला एटी फाईव किंवा नाईंटी पर्सेंटाइल आहेत पण मला भेटत नाही आहे आणि म्हणजे तुमच्या लो म्हणजे त्याने लिटरली असं सांगितलं की तुमच्या लोकांमुळे आम म्हणजे ओपनवाल्यांचं ॲडमिशन होत नाही ते लोकं डिझव डिझव असतात तरी पण त्यांना काही भेटत नाही आहे तुम्ही लोकं आमची सीट खाता असं तर मला सांगतात हो तर आम्ही मी त्यावर काय रिप्लाय करू मला हे समजलंच नाही मला खूप वाईट वाटलं की आपल्या लोकांना येऊन असं म्हटलं जात आहे आता आ आपण एस सीवाले आहोत पण तरीसुद्धा मी पर्सेंटेज तेवढे काढले तर मला भेटणं होतंच

बरोबर

हो हो

हो

पण येऊन कुणाला सरळ ब्लेम करणं ही किती योग्य आणि किती अयोग्य गोष्ट हे तूच विचार

हो हो

बरोबर एकदम बरोबर बोललीस तू आता आता ह्यापुढे जर मला कोणी काही बोलेल तर मी त्यांना असंच उत्तर देईन जसं तू मला समजवलं थँक्यू सो मच बघते मी आता काय बरोबर चालेल मी तुला करते मग पण पुर परत एकदा कॉल आपण बघू काय ॲडमिशनचं होत आहे की नाही चालेल हो हो चालेल नक्की